क्रीडा हा प्रकार शालेय जीवनापासूनच सुरू होतो तरी पण शालेय जीवनामध्ये प्रत्येक खेळांना हे दिलेलं प्राधान्य दिलं जातं त्यामध्ये काही मैदानी खेळ आहेत काही बैठे खेळ आहेत असे वेगवेगळे प्रकार आहेत पण जास्तीत जास्त पसंत असलेला खेळ म्हणजे मैदानी खेळ तर या मैदानी खेळामध्ये जास्त प्रसिद्ध असलेला आणि जास्तीत जास्त लोकांना आवडणारा तो म्हणजे क्रिकेट क्रिकेट अगदी लहान मुलांपासून तर वयस्कर माणसापर्यंत अगदी म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत क्रिकेट हा अगदी आवडीचा खेळ झालेला आहे पहिले रस्त्याने बाजारात चालले असले तरी ते टी वी चालू दिसला तर मॅच दिसत असेल तर तिथे पाच दहा मिनटं बघून मगच पुढे निघतो इतका तो आता म लोकप्रिय खेळ झालेला आहे तर ह्या क्रिकेटच्या याच्यामध्ये महाराष्ट्राने बरेचसे खेळाडू दिलेला आहे त्यातला आपला महाराष्ट्रातला जो संघ आहे क्रिकेटचा त्यामध्ये ते रणजी ट्रॉफीमध्ये खेळले जातात तर त्याच्यामधून त्या रणजी ट्रॉफीमध्ये जे प्रसिद्ध पावलेले जे क्रीडा क्रिकेटपटू आहेत त्याची मग आपल्या भारतीय संघात निवड होते तर असे बरेच कला हे खेळाडू आहेत उदाहरणार्थ अजित वाडेकर सुनील गावस्कर संदीप पाटील किती तरी लोक आहेत त्यात नंतर आता सगळ्यात क्रिकेटचा देव मानला जाणारा म्हणजे तो सचिन तेंडुलकर पण ह्या ह्या लोकांनी आपल्या शालेय जीवनामध्ये क्रिकेटसाठी एवढं वाहून घेतलं इतके म्हणजे त्यांना उठता बसता फक्त क्रिकेट एवढंच होतं तर त्यांनी क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे असा हा क्रिकेट